भारतात रोजगाराचे चित्र असे आहे की खूप जणं भरपूर आणि शिक्षण घेतलेले आहे पण शिक्षण घेऊनसुद्धा त्यांना त्या शिक्षणाच्या वतीने त्यांना ती नोकरी मिळत नाही आहे म्हणजे एखाद्यानी जर बीए बीकॉम वगैरे केलं तर त्याची अपेक्षा असते त्या अपेक्षासारखी त्यांना ती नोकरी मिळत नाही आहे म्हणजे शिक्षण करूनसुद्धा जर नोकरी मिळत नाही आहे बोलल्यानंतर नाराजगी व्यक्त होते